माझे नाव प्रनिल बिराप्पा सरगर आहे आणि मी सांगली येथे शिकत आहे आणि आमची शेती ही जत तालुक्यात येळदरी गावात आहे आणि आम्ही द्राक्ष बागायतदार आहे आणि आम्ही द्राक्ष शेती करतो आणि हे सगळे कामकाज आमचे पप्पा करतात पर्सनली आणि मीही आमच्या शेतात खूप काम करतो आणि मलाही ह्या औषधांबद्दल खूप जास्त नॉलेज आहे आणि असे विचारलं आहे की परिणाम बदलले म्हणजे हवामान बदलले की कोणकोणते रोग येतात किंवा औषधे आपण वापरतो जसं की द्राक्षे शेती ही सर्व औषधावर हीच अवलंबून आहे आणि ज्याप्रकारे आपण हवामान बदलतात आता आपण द्राक्ष बागेची दोन छाटणा घेतो एक जे घेतो तो एप्रिल एप्रिल मेमध्ये घेतो आणि जे फळ छाटणी असते ज्यावेळेस फ्रूट प्रूनिंग होतं त्या टायमाची छटणीमध्ये ते ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान घेत असतो आणि आपल्याला इथे म्हणजे सांगायचं आहे की कोणकोणती औषधं आपण यूज करतो मग फंगीसाईड असो किंवा बुरशीनाशक असो किंवा मिलीबग असो ह्याच्यासाठी वेगवेगळे खूप औषध जसं की यम पंचेळीस कोण्टाफ सल्फर असं आपण स्प्रे करत असतो म्हणजे जर दोन दिवसाला किंवा एक दिवसाला ज्या प्रमाश प्र प्रमाणे कंडिशन्स आहेत हवामानाचे त्या प प्रमाणे आपण द्राक्ष शेतीवर फवारा करत असतो अशा प्रकारे म्हणजे अजून सांगायचं म्हटलं तर आता पाऊस पडला की नाही आपल्याला जोपर्यंत ती पाणी जात नाही बागेच्या पानावरून तोपर्यंत आपल्याला औषध मारता येत नाही त्याच प्रमाणे म्हणजे आपल्याला जोपर्यंत ह्य सगळं म्हणजे पाणी किंवा हे होत नाही स क्लियर होत नाही वातावरण त्याशिवाय आपल्याला औषध मारता येत नाही आणि जर सलग पाऊस चालू झाला तर मग आपल्या शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं ह्यासाठी आपण असे न्यू स्ट्रक्चर म्हणतात ते पॉलिहॉउस त्याच्यामध्ये आप पॉलिहॉउस नसते ते म्हणजे ते असं स्ट्रक्चर असतं जे ज्याच्याखाली आपण द्राक्षे बाग उत्पादन घेऊ शकतो आरली छाटणीमध्ये त्यामध्ये एवढे रोग नसतात पण ते शेतकऱ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटते आणि करून एकदा पाहिले पाहिजे म्हणजे बजेट पण आठ नऊ दहा लाखापर्यंत आहे गोर्मेंटनं सबसिडी देऊन जरा हेल्प केली पाहिजे गरीब शेतकऱ्यांची त्यांचा संप संसाद साधला पाहिजे की अशा की कशाप्रकारे आपण हवामानाच्या विरुद्ध लढून आपण शेती करू शकतो अशा प्रकारे आपण शेती केली पाहिजे असं सरकारला समजून आले पाहिजे की आपण गोर शेतकरी गरीब शेतकऱ्यांना लोन प्रोवाईड जास्त केली पाहिजे आणि त्यां त्यांचे मत ऐकून घेऊन आपण शेतीवर कसे जास्तीत जास्त उत्पादन किंवा हे केले पाहिजे त्यांना थोडं नॉलेज दिले पाहिजे असे मला वाटते आणि जास्त करून आपला हा भारत देश हा शेतकऱ्याचा देश आहे साठ टक्के तर लोक भारतातील शेती ही करतात म्हणजे आपण असं म्हणायला अडचण नाही की भारत हा कृषी प्रदान देश आहे भारतामध्ये हवामानमुळं खूप शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यासाठी औषधे पण खूप महाग आहेत शेतक गोरमेंटनं औषधावरून जी एस टी कमी करून औषधाचे प्राईज कमी केले पाहिजे असे मला वाटते आता हे सगळं तर पॉसिबल नाही कारण आता भारत हा देश ग्रोहीन देश आहे गव्हर्मेंटला कोण सांगणार की शेतकऱ्यांचं हाल काय झाला आहे त्यांना समजले पाहिजे की आपण शेतकऱ्यांचं किती हाल असतं म्हणजे पावसाळ्यात हे हवामान बदल झाला असं समजून घेतले पाहिजे धन्यवाद